आमच्या ग्रामीण भागामधे सगळ्यात जास्त चालणारा व्यवसाय म्हणजे चहाचा आमच्या इथे एका छो एका माणसाने चहाची टपरी टाकली होती आणि तिथे सगळेजण चहाच्या टपरीवर हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो चहा प्यायला सर्वजण येतात आणि असं करून करून चहासोबत तो माणूस टपरी टाकून इतका पैसे कमवू लागला की त्याने आज चहाचं एक मोठं हॉटेलसारखं दुकान तयार केलं आणि तिथे चहा प्यायला सगळेजण येतात आणि चहासोबत सोबत त्याने हा वडापावचा बिझनेस पण चालू केला आहे अगोदर ते वडापाव खातात मग चहा प्यायला येतात चहाचा बिझनेस म्हणजे कोणीही पाहुणे आले की चहा प्यायला जातात तिथे आणि चहाचा बिझनेस सकाळ संध्याकाळ कुणालाही ग्रामीण भागामधे सहसा लोकांना चहाची खूप आवड असते म्हणून हा चहाचा बिझनेस